हॅलो कॅब ड्रायवरचा नंबर आहे हा ओके हां मी पायल बोलते मला कॅब बुक करायचा होता हो पुणे स्टेशनसाठी तर तुम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ माहीत आहे का तुम्हाला गणेश खिंड हां तर तिथे तिकडून आत आलं तर पुणे भूशास्त्र विभाग म्हणून आहे तर तिथून तुम्हाला पिक करायचं आहे आम्हाला तर तारीख आहे अकरा जुलै आणि तुम्ही दहा वाजता येऊ शकता का घ्यायला आम्हाला कारण अकरा वाजता माझी ट्रेन आहे म्हणजे जर तुम्ही दहा सव्वा दहापर्यंत आले तर आपण पोहोचू कारण ट्राफिक खूप लागेल तर मला साडेदहापर्यंत साडे दहा पावणे अकरापर्यंत तरी पोहचावं लागेल स्टेशनला हां आणि लोक आम्ही पाच पाच आहोत तर त्याप्रमाणे थोडं गाडी पण मोठी असली तर बरं होईल गाड्या कोणत्या आहेत तुमच्याकडे ओके हां अर्टिका चालेल आम्हाला लगेच पण आहे आमचं बऱ्यापैकी कारण ओके ओके ठीक आहे तर जमेल का तुम्हाला यायला मग

कितीपर्यंत किती वाजेपर्यंत याल तुम्ही तरी साडेदहा नाही नाही नाही सव्वादहापर्यंत बघा म्हणजे कारण अकराची ट्रेन आहे आमची ट्रेन नको सुटायला आणि ट्राफिक लागेल भरपूर तर हां हां हां ठीक आहे सव्वादहापर्यंत जमेल ना चालेल आणि चार्जेस किती होतील हजार नाही ओ दादा एवढे एवढे कसे घेता नाही नाही मी मी नेहमीच मी इकडे राहते मला माहीत आहेत चार्जेस हां सातशेपर्यंत करा आठशे नाही नाही नाही सातशे सातशेमध्ये फायनल करा कारण मी नेहमी जाते त्या रूटवरून एवढे नाहीच होऊ शकत पैसे चालेल साडे सातशे ठीक आहे चालेल ठीक आहे ठीक आहे डन साडे दहाला या पण की या ओके ठीक आहे धन्यवाद